हॅलो कोहिनूर साडी सेंटर का हां सर मी परवा तुमच्याकडून एक साडी घेतलेली एक पाच तारखेला आणि आज मी एक दोन तीन दिवसानंतर ती ओपन करून बघितली उगडून तर त्याच्यामध्ये थोडी साडी फाटलेली आहे आणि कलरही मी मागवला तो नाही आहे तर मला ते बदलून पाहिजे होती आणखी तुम्ही मी तुमची साईट एक दोघा चौघाजणांना दिलेली आहे ऑनलाईनची आणि ते तुम्ही त्या मी बघितलं आता तर ही अशा पद्धतीचं तुमचं वस्तू आलेली आहे तर ही खराब आहे आणि ती मला आता नको आहे आणि मला ती परत पण करायची आहे परंतु तुमच्यावरचा तुमच्यावर जो विश्वास दाखवला मी तो मला आता चार पाचजणांना परत मला त्याचे सांगावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही ते परत करून द्या नाहीतर माझे मला पैसे परत द्या मी तुमच्या याला ऑर्डर परत पाठवलेली आहे ती तर हे असं कसं काय झालं तुम्ही मला याचं उत्तर द्यायला पाहिजे आणि मी जे चार पाच लोकांना जे सांगितलेलं आहे त्यांना मी काय उत्तर देऊ अशा पद्धतीनं जर झालं तर तुम ऑनलाईनवरचा लोकांचा विश्वास उडेल आणि त्यामुळं तुम्ही याच्यात लक्ष घालून लवकरात लवकर मला परत सांगावं